माझ्याकडे शेती आहे मी शेतामध्ये छान गहू लावले चना लावला लसूण लावला आहे आणि मेथी पालक खूप सारा आहे माझ्या शेतात माझ्या शेतात छान पाणी वलवतात छ रोज आम्ही जातो आणि माझ्या शेतात देवीचं मंदिर आहे खूप छान आम्ही पूजा करतो शेतामध्ये आणि आमच्याकडे शेतामध्ये खूप जणं येतात देवीन देवींची पूजा करायला शेतामध्ये शे शेती म माझ्या शेतात खूप छान गमतेत आम्हाला छान मस्त घर असल्यावानीच आहे माझ्या शेतामध्ये खूप गमते आम्हाला शेतात शेती हा म्हणजे असं वाटते की घरी न जावा तिथंच रहावा शेतामध्ये खूप छान गमतात आणि माझ्या शेतात खूप छान वनस्पती वगैरे छान खूप सारे आहे छान म फुलांचे झाडे आहे देवींच्या भोवताली खूप छान फुलांचे झाडे आहे शेत मा माझ्या शेतात मी रोज जाते मा माझे मिस्टर शेतात जाते मा कारण आज जर आज जर माझ्या शेतात गहू नाही झाला तर आम आम्हाला तो परिणाम माहीत आहे की आम्ही त्याच्यावर काय उपाय करू शकतो समोर जाऊन हा आम्हाला म्हणजे शेतींचा उ उपाय पाव वगैरे येऊन आहे तर आम्हाला पीक नाही झालं तर समजा आम्ही समोरची व्यवस्था घेऊ शकतो